सिंघम जो पिक्चर आहे त्या पिक्चर संदर्भामध्ये मी एका अनाथ आश्रमामध्ये मूव्ही नाईटचा फंड रेझरचा आयोजन केलं आहे जिथे अनाथ मुलं आहेत राहा लहान मुली आहेत लहान मग त्यांना एक करमणूक त्यांच्या एक आयुष्याला प्रोत्साहन म्हणून मी त्यांना जो सिंघम मूव्ही दाखवतो आहे तो एका पोलिस इन्स्पेक्टरचा आहे जेणेकरून पोलिस पोलीस समाजामध्ये कसा न्याय घडवून आणतो समाजामध्ये कसा वावरतो या सगळ्या गोष्टींचा त्या अनाथ मुलांना समज व्हावा हा माझा उद्देश आहे मग ह्या उद्देशाला लक्षात घेऊन तुम्ही मला मदत करा आणि ह्या मुलांना आयुष्यामध्ये एक मन करमणूक आणि एक उद्देश मिळालं पाहिजे म्हणून तुम्ही मला मदत करा